हॅलो शरू हां साधना बोलते आहे काय ग कशी आहेस अगं तू परवा ना तुला फोन केला अशासाठी की तू परवा तू ज्या नवीन पत्त्याचं म्हणजे पॅनकार्डवरती नवीन पत्ता अपडेट करून घेतलास ना तर आता मी पण दुसरीकडे राहायला गेली ना आता नवीन फ्लॅटवरती तर मलाही माझ्या पॅन कार्डवरचा पत्ता बदलून घ्यायचा आहे ग तो अपडेट करायलागे करायचा आहे तर तू कसं केलंस मला जरा सांगशील काय कारण मला काहीच माहिती नाही आहे त्यातलं नाही तर मग ते म्हणजे दोन तीन जणांना विचारलं तर ते म्हटले की ते ई सर्व्हिसेसमध्येे जा आणि करा म्हणून तर तू कसं केलं होतंस अदरवाईज मग आपल्याला ई सर्व्हिसेसला जावं लागेल मग तू को कोणाच्या थ्रू केलं होतंस का मग त्यांचा फोन नंबर देशील मला किंवा किंवा मग आपण जाऊन भेटून येऊ त्यांना आणि काय त्यांचे काय डिटेल्स काय लागतील ते सांग मला तुला काय काय मागितलं होतं त्यांनी मग ते सगळं घेऊन आपण जाऊ आणि मग करून घेऊया हं चालेल मग कधी तू मला मग तुला वेळ कधी आहे एक दोन दिवसामध्ये त्याप्रमाणे मला सांग मग आपण जाऊ दोघी मी ते सगळे पेपर्स घेते आणि जाऊया आपण ते आता नवीन करूनच घ्यायला पाहिजे ना गं पॅन कार्डचं हे ॲपडेशन करून घ्यायला लागेल ना पत्त्याचं लवकर केलेलं बरं चालेल दोन दिवसात सांग मला ठीक आहे